कुटुंबातील विवाहाच्या दीर्घ इती पुरातन परंपरेनुसार पहिल्यांदा लग्नमुहूर्त काढला जातो त्यानंतर मूहूर्त काढला जातो त्यानं मग मुहूर्तानंतर देव ब्राह्मण देवक बसवलं जातात देव ब्राह्मणामध्ये देवाला आवाहन करून आपण त्याची देवपूजा करतो आणि त्या पूजेचच्या दिवशी आपले आप्त जवळचे भोजनास बोलवतो त्यानंतर दुसर दिवशी लग्नच्या विधीमध्ये मंगलाष्टका म्हणून लग्न लावले जाते त्यानंतर कन्यादान सप्तपदी ह्या गोष्टी पार पाडल्या जातात त्याच्यानंतर मग पाहुणे मग व्याही एकमेकांना अहेर देऊन आपल्या आपल्यांचे सन्मान करतात नात्यातील लोकांचा अशी पद्धत आहे